भविष्यामध्ये मराठी भाषेला प्रोत्साहन मिळावे या असे वाटत असेल तर सर्व पालकांनी आपल्या मुलाला मराठी शाळेतच टाकले पाहिजे कारण आजकालचे पालक आपल्या मुलांना इंग्लिश मिडीयममध्ये टाकण्यात भर देतात जर आपल्या मुलाला मराठी श शाळेमध्ये टाकले तर त्यांना आपली मराठी संस्कृती आणि मराठी संस्कार मिळतील या व्यतिरिक्त आपण आपल्या मुलांना मराठी साहित्य वाचण्यास दिले पाहिजे जसे आपल्याला कथा कादंबऱ्या रामायण महाभारत हे सारे ग्रंथ वाचण्यास दिले पाय दिले पाहिजे तसेच आप आपल्याला इतरांशी बोलताना पण आपण मराठीमध्येच बोललं पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये हिंदी इंग्लिश शब्द आले नाही पाहिजे त्या व्यतिरिक्त दुकानाचे होर्डिंग बोर्ड मराठीमध्येच असले पाहिजे याचा आग्रह धरला पाहिजे